नमस्कार सर माझ्याकडे वीस एकर शेती आहे त्यामध्ये कापूस आणि सोयाबीन हे पेरलेले आहे तर त्याचा पीक विमा मला काढायचा आहे तर त्यासाठी कोणकोणती आवश्यक कागदपत्रे लागतील याची मला माहिती करून घ्यायची आहे माझ्या शेतामध्ये दहा एकर कापूस तसेच दहा एकरामध्ये सोयाबीन लावलेला आहे तर त्याची एकूण रक्कम किती राहील व पीक विमा भरण्यासाठी किती रक्कम भरावी लागेल व एकूण मला किती विमा सुरक्षित रक्कम भेटेल याची थोडी माहिती द्यावी धन्यवाद